जेव्हा आपण आपल्या इथे स्पर्धा भरवतो तेव्हा खूप प्रकारचा स्पर्धा भरल्या जातात त्यासाठी ज्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये आवड आहे त्या लोकांना न सांगता ते त्या स्पर्धा बघायला येऊ शकतात त्यामुळे आपल्या इथे जे मैदान भरवले जाते ते विविध प्रकारचे स्थानिक मैदान किंवा राष्ट्रीय स्पर्धा पण होऊ शकतात जे स्थानिक मैदान होतात ते म्हणजे निकाली कुस्त्या असतील किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील हॉलीबॉलच्या स्पर्धा असतील अशा खूप विविध प्रकारच्या स्पर्धा स्थानिक पातळीवर पण भरवल्या जातात आणि त्या स्पर्धांना राष्ट्रीय स्पर्धा ही पण पदवी दिली जाते त्यामुळे त्या स्पर्धांना खूप लोक प्रोत्साहन देऊ शकतात आणि ज्या लोकांना स्पर्धेची आवड आहे त्या लोकांना न बक्षीस मागता पण ते लोक बक्षीस देतात त्यामुळे खूप लोकांना आवड असते व आवड निर्माण होते आपल्या इथे जेव्हा स्पर्धा राबवतो तेव्हा त्या स्पर्धा कशा पार पाडता येईल याचे काळजी आपण घेतोच त्यामुळे क्रीडांगणावर भरवल्या जाणाऱ्या स्थानिक किंवा राष्ट्रीय स्पर्धा होतात त्यांना आपण प्राधान्य देतो आणि एवढे बोलून थांबतो धन्यवाद